काय हे दिवसेंदिवस हे मोबाईलचे बिल तर खूपच वाढत आहे वेगवेगळ्या कंपन्यांनी रिचार्ज तर खूपच वाढवलेले आहेत जीओनं तर सहाशे सहासष्टचा रिचार्ज सातशे सत्त्याहत्तरला केला आहे म्हणून बी एस एन एलचा पोस्टपेड प्लॅन घेतला पण काय हे किती बिलं झालेलं आहे किती बिल वाढलेलं आहे काय करायचं आता खरं तर महिन्याचं नियोजन बसवता बसवता आणि मासिक अंदाजपत्रक जुळवता जुळवता खरं तर खूपच आता अवघड वाटायला लागलं आणि मग आता हे सगळं करत असताना किंवा एकूणच अशी जर बिलं वाढायला लागली काय हे या महिन्याला दोन हजार रुपये टेलिफोनचं बिल दिसत आहे खरं तर दोन हजार म्हणजे खूपच मोठी रक्कम आहे आणि ह्या दोन हजारामुळं महिन्याचं पूर्ण जे काही नियोजन आहे ते नियोजन बिघडणार आहे खरंतर माझ्या नियोजनामध्ये मोबाईल बिलचे केवळ चारशे रुपये मी साईडला ठेवलेले असताना आता या महिन्यात दोनशे रुपये द्यावे लागणार म्हणजे खूपच मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आता काय करू शकते मी किंवा आता कशा प्रकारचं पुढचं नियोजन करावं लागेल याचा विचार तरी कसा करायचा दोन हजार म्हणजे काही छोटी गोष्ट नाही आणि छोटी गोष्ट नसल्यामुळेच दोन हजार खर्च करताना आता मला माझ्या महिन्याच्या कोणत्या आवश्यक गोष्टीवर पाणी सोडावं लागणार हे मात्र अवघडच आहे खरंतर हे बिल बघून घाबरूनच गेले हा माझ्याच मोबाईल नंबरचं बिल आहे का हे अठ्ठ्याण्णव पाचशे त्रेसष्ट चारशे चव्वेचवीस याच नंबरचं बिल आहे का